बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन ऋतू आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा सध्या तर उन्हाळाच चालू आहे उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे सर्व ऊन आहे सध्या गरमी चालू आहे आणि पण संध्याकाळी पाऊस पडतो कालपरवा तर खूप पाऊस पडला होता गारी पण होत्या शेती शेत शेतकरी शेतामध्ये गेल्यावर बघितले तर खूप नुकसान हो झालं होतं आणि त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये खूप थंड वातावरण राअते त्याच्यामुळे कुणी जास्त बाहेर निघत नाही आणि हिव पावसाळ्यामध्ये पण पाऊस पडतो आणि ऊनपण रायते कधी कधी उन्हाळ्यामध्ये तर सर्वांनी म्हणजे बाहेर दुकाने गिकाने लावलेली होती बाजारामध्ये मी गेलो होतो तर अचानक पाऊस चालू झाला तर तिथे भाजीपालावाल्यांचं खूप नुकसान झालं सर्वांनी दुकानं उचलून घरी नेली भाजीपाला तर पड् पडलेला होता खूप नुकसान खूप चालू होतं आणि तिथे सर्व म्हणजे बकऱ्या गिकऱ्या तो भाजीपाला खात होत्या मी हे सर्व बगितलं अन् आणि आ ते बघून मला असं कळलं की आता ऋतू पहिलेसारखे राहिले नाही कारण की पहिले ऋतू उन्हाळा पावसाळा हिवाळा तर उन्हाळ्यात ऊनच अन् पावसाळ्यात पाऊस आणि हिवाळ्यात थंड वातावरण असे राअत होते आणि आता सर्व बदललेलं आहे आता पावसाळ्यात पावसाळ्यात ऊन पण राहते कधी कधी पण पाउ आणि पाऊस पण राहतो आणि उन्हाळ्यामध्ये बिन पाऊ उन्हाळ्यामध्ये पाऊस चालू राअतो ऊन पण पडते पण पाऊस पण चालू राअतो आणि हिवाळ्यामध्ये पण तसंच आहे आता पहिल्यासारखे ऋतू वाटत नाही ऋतू बदललेले वाटतात ऋतूमध्ये खूप फरक वाटतो आणि बुलढाण्यामध्ये सध्या मनजे खूप हॉस्पिटलमध्ये बदल झालेला आहे आधी पु कमी होते हॉस्पिटल आता खूप जास्त हॉस्पिटल झालेले आहे आणि म्हनजे स्टँ त्या हॉस्पिटलमध्ये स्टाप पण वाढलेला आहे त्यांचा आणि न श् शाळा आणि कॉलेज हे पण खूप वाढलेले आहे आधी कमी प्रमाणात होते आता सर्व जास्त प्रमाणामध्ये झाले आधी तर दोन दोन मजली तीन तीन मजली होत्या आता तर चार चार पाच पाच मजली हॉस्पिटल झालेले आणि शाळांमध्ये पण खूप प्रवेश केला मुलन् मुलां मुलींने खूप जास्त संख्या आहे मुला मुलींची कॉलेजमध्ये आणि खूप छान शिकवतात बुलढाणा आधीपेक्षा खूप बदललेलं आहे